हो उंचीची भीती ही सर्वांनाच वाटते आणि ती मलादेखील होती पण त्या गोष्टीला मी मात केलं कारण आहे ही भीतीवरती मात करणंच ही माणसाची सर्वात मोठी प्रगती असते आणि ती सर्वात मोठी त्याची एक म्हणलं तर त्याचं आणि एक वेगळी त्याला येणारी ती एनर्जी आहे आणि त्याच्यामध्ये येणारं एक वेगळं त्याला सपोर्ट आहे आणि ह्याच ब ब भीतीवरती मी मात केलं याचा मला अभिमान आहे आणि हीच भीती मला वाटली होती ती मात्र फक्त चढताना म्हणजे बिल्डिंगच्या ज्या टेरेसवरती जेव्हा आपण चढताना ती भीती वाटली होती पण त्या भीतीवरती मात करून जेव्हा वरती चढले आणि वरनं बघितलेलं जे व्यू होतं त्याच्यावरती त्या भीतीला सर्व प्रकारची म्हणजे ती भीती नावाची जी गोष्ट मला वाटली होती ह्य थ हा प्रश्न स्वतःला मलाच पडला होता कारण ते दृष्य बघितल्यावर एवढं एवढं मी मनाला शांती भेटली आणि ते दृष्य बघितल्यावर एवढं सुंदर वाटलं ते मात्र माझ्या चढण्याला एक कारण म्हणजे माझ्या चढण्याला एक वेगळा अर्थ लागला आहे असं वाटलं आणि चढतावेळीची भीती ही सर्वांनाच वाटते ग म्हणालं तर फक्त बिल्डिंगचे टेरेस नाही तर गडावरती चढतानासुद्धा काही लोकांना भीती वाटते पण ती जी वेगळी एनर्जी असते पॉजिटीविटी असते ती आपल्याला तिथपर्यंत नेते आणि ती बरोबर आपल्याला त्या गोष्टीवरती मात करायला शिकवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिप्रेशनमधनं तरी नाही पण स भीती वाटते उंचीचीच एक फक्त भीती होती अन् त्या गोष्टीवरती मी मात केली आणि या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे आणि ही गोष्ट मी तर म्हणेन की सर्वानी आपापल्या विकनेसवरती वर्क करावं आणि सर्वांना वाटणारी जी प्रत्येकाची वेगवेगळी भीती असते त्याच्यावरती मात करावं